शेतीमाल आमच्या स्थानिक बाजारापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला खूप अडचणी येतात जसे की परिवहनाची समस्या शेतकरी आणि बाजार यांच्यातील अंतर वाहतूक साधनांची कमतरता आणि रस्त्यांची खराब स्थिती यामुळे शेतमालाची ने आण करणे कठीण होते स्टोरेजची समस्या शेतीमाल साठवन्यासाठी योग्य सोय नसणे ज्यामुळे शेतीमालाचे नुकसान होते मार्केटिंगची समस्या शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील संवादाचा अभाव ज्यामुळे शेतीमालाची किंमत ठरवणे आणि विक्री करणे कठीण होते आर्थिक समस्या शेतीमालाची किंमत कमी असणे ज्यामुळे शेतकरी आणि मध्यस्थ यांना आर्थिक नुकसान होते कायदेशीर समस्या शेतीमालाच्या विक्रीसाठी लागू असणारे कायदे आणि नियम यांची जाणीव नसणे ज्यामुळे शेतकरी आणि मध्यस्थ यांना कायदेशीर समस्या येतात तांत्रिक समस्या शेतीमालाची गुणवत्ता आणि सुरक्षित यांच्याशी संबंधित तांत्रिक समस्या जसे की पॅकेजिंग स्टोरेज आणि ट्रान्सपोर्शन यांची आणि माहितीची कमतरता शेतकरी आणि मध्यस्थी यांना शेतीमालाच्या बाजारपेठेशी संबंधित माहिती नसणे ज्यामुळे यांना योग्य तो भाव न मिळणे अशा बऱ्याच काही अडचणी शेतकऱ्यांना येत असतात